ऑनलाईन जे वाचन आहे त्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेसुद्धा आहेत तर ऑनलाईन वाचनाचे काय काय फायदे असणार बरं तर पर्यापूर पर्यावरणपूरक आहे जसं की आपण बुक वाचल्यानंतर त्याच्यासाठी जे कागद वगैरे लागतात त्यासाठी वृक्षतोड होते जर आपण ऑनलाईन वाचन केलं तर कागदाच्या वापरावर आपलं नियंत्रण राहतं आणि वृक्षतोड कमी होते त्याचबरोबर आपल्याला एखादं पुस्तक जर ऑफलाईन शोधायचं असेल तर आपल्याला बराच वेळ लागतो त्याच्यामध्ये आपला वेळ जातो परंतु जर ऑनलाईन पाहिलं तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर हवे ते शब्द संदर्भ आपल्याला पटकन सापडतात मोफत सापडतात किंवा स्वस्त साहित्य असतं जे ऑनलाईन असतं ते